रिधोरे बार्शी माढा सोलापूर धाराशिव बीड अनगर अहमदनगर कर्जत पाथरी परभणी तुळजापूर शेकापूर एडशी चौसाळा पुणे मुंबई नागपूर हिंजवडी लोहारा नाशिक